नाणी हे संग्रह कारण्यासाठी भरपूर वेळ लागत असतो आणि ते विकण्यात विकण्यासाठी आणि विकताना ते भरपूर कठीण असं प्रसंग असतो की त्या टाईमामध्ये ते विक विकावं विकावं लागते कारण की नाणी हे सहजासहजी गोळा होऊ शकत नाही कारण की त्याला एक कालावधी लागत असतो अन् ते कालावधी जो असतो त्या कालावधीमध्ये एक गोष्ट एका टाइमात मिळते त त्या गोष्टीसाठी ते जे जो व्यापार असतो तो एकदम असा ठराविक घेना पडतो कारण की जी वस्तुस्थिती ज्या किमतीची असते त्याच्यापेक्षा जास्त किमतीची ती समोरसाठी हा मागत असतो किंवा विकताना पण हा विचार करावा लागतो की आपल्याला ती वेळ वस्तू विकल्याच्या नंतर पण पुढच्याच जर ती आपल्याजवळ डबल असली म्हणजे दोन असल्या तर आपल्याला ती विकायला पुरते नाही तर तशी ती विकावी लागत नाही त्याच्यामुळे हे एक गोष्ट विकण्यासारखी नाही आहे पण विकली तर ती संग्रहालाच विकावी लागते